सर्व लोक साजरे करायला एकत्र जमतील असे धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम म्हणजे गनेश गनेश विसर्जन असं आणि गनेश विसर्जनाच्या टायमाला सर्व एकत्र येतात सर्व परिवार एकत्र येऊन त्याला आणि त्यांना त्याला याचं पाण्या वगैरेमध्ये विसर्जन करतात आणि त्या वेळेस सर्वच एकत्र येतात आणि धूमधामाने त्याचं विसर्जन करण्यास मदत म्हणजे नाही का प्रोत्साहन देतात